होय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म कला व हस्तकलात गुत गुंतलेल्या लोकांना नक्कीच मदत करते आता पूर्वी कसं व्हायचं जर कुणाला काही येत असेल तर ते त्यांच्या पुरतं सीमित राहायचं आत्ता तसं राहिलेलं नाही आहे म्हणजे ती लोक मला येतं आहे तर मी दुसऱ्यांनाही शिकवेन ह्या हेतूने युटूबवर त्यांचे चॅनेल्स वगैरे बनवतात त्याच्यामुळे काय झालं आहे लहान मुलं फक्त फोन बघतच नाहीत तर त्यात बघून मुलं स्वत बनवायला बघतात ती वस्तू मी बनवली आहे म्हणून खुशही होतात आता जर कुठे दुकान वगैरे असेल तर तिकडे फक्त तिथे ती वस्तू मिळते हे माहिती आहे पण ते कशी घ्यायची कुठून घ्यायची तर आता ती माणसं काय करतात सोशल मीडियावर त्या दुकानाचा फोटो टाकतात आमच्याकडे ही वस्तू आहे आमच्याकडे ही पण वस्तू आहे तर त्याच्यामुळे त्यांची विक्री पण वाढली आहे फक्त ते त्यांच्या एरियापुरतं सिमित राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते जगात त्या वस्तू विकू पण शकतात आणि लहान मुलांना त्याचा खरंच खूप फायदा झाला आहे कारण लहान मुलांना जर कुठला विषय दिला बनवायला तर त्यांना ते समजत नव्हतं की मी हे कसं बनवू काय बनवू तर आता ती मूलं युटूबवर बघून नवीन गोष्टी शिकायला बघतात त्यांना फक्त त्यांची आयडिया उतरवायला मदत होते पण ती त्याच्या बरोबरच त्यांना ती आयडिया अजून कशी ती लोक चांगले करू शकतात हे पण समजतं त्याच्यामुळे शोशल मिडिया ने खूपच चांगला इम्पॅक्ट टाकलेला आहे लहान मुलांवर कला आणि हस्तकला ह्या विषयाला घेऊन